हो मी चित्रपट पाहतो त्यात त्यामध्ये जास्त करून मी मराठी सिनेमे जास्त पाहतो मराठीमध्ये अशोक सराफ असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील महेश कोठारे असतील अशा दिग्गजांचे सिनेमे आम्ही वारंवार पाहतो अशी ही बनवाबनवी हा मी पाहिलेला आतापर्यंत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट होता बॉलीवूड आणि हॉलीवूड हे चित्रपट मी शक्यतो पहात नाही कारण त्यामध्ये असलेला जो गोंधळ आहे किंवा जो धांंगडधिंगा आहे तो आपल्याला आवडत नसल्यामुळे मी मराठी चित्रपट जास्त प्रमाणे पाहतो त्याचबरोबर ऐतिहासिक चित्रपट जो आता छावा प्रदर्शित आला होता तो मात्र मी आवर्जून बघितलेला आहे आणि मराठी चित्रपट मराठी चित्रपटामध्ये चांगली संकल्पना असेल चांगली पटकथा असेल तर तो चित्रपट वारंवार पाहण्यासाठी मी प्राधान्य देतो वारंवार पाहण्यासाठी मी त्या चित्रपटाला प्राधान्य देतो आणि मराठीमधील अशोक सराफ असेल किंवा लक्ष्मीकांत बेर्डे असेल ह्या दोघांच्या जोडींचे अनेक चित्रपट मी अनेक वेळा बघितलेले आहेत